हो तुमचं बजेट सांगू शकता का तीन दिवसाला मिळून किती असू शकते थोडं वाढवू शकाल का मॅम एवढा कमी बजेटमध्ये तर तीन दिवसाचा ॲडजस्ट नाही होऊ शकत कारण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल आणि वेगवेगळे प्रकारचे मेकअप येत असतील त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पॅकेजनुसार प्राईस चेंज होत असतं आहे हो ठीक आहे आमची स्टार्टिंग पाच हजारापासून आहे त्यामध्ये हेअरस्टाईल आणि बन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप एकत्रच येऊन जाईल हां हल्दीसाठी तुमचं काही थीम ठरली आहे का हां आणि हेअरस्टाईल सगळ्या ओपन हेअर्स करायच्या आहे तिन्ही दिवस की बन टाकायच्या आहे ठीक आहे तर मी तुम्हाला इमेजेस तसे वॉट्सअपवर पाठवून देईल तुमचं काही रेफरन्स इमेज असेल ते तुम्ही मला सेंड करून द्याल त्यानुसार आपण प्लॅनिंग करू तुम्ही माझ्या वेन्यूवर येऊन भेट देऊ शकता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल आणि मेकअप सांगून देईल ते तुम्ही फायनल करून मला सांगू शकता आणि सायडर मी तुम्हाला आता कॉल कट केल्यानंतर पाठवते आणि कोणी सायडर मेकअप किंवा हेअरस्टाईलसाठी असेल तेरचं तुम्ही त्यांना माझा नंबर पण स सजेस्ट करू शकता नाही पण तुम्ही मला भेट द्याल तेव्हा मी तुम्हाला पॅकेजेस समजून सांगेल त्यानुसार तुम्ही जो पॅकेज चूज कराल त्यावर तो बजेट डिपेंड राहील